क्रिकेट क्रिकेट हा माझा सर्वात आवडता खेळ आहे जेव्हापासून मला समजतंय तेव्हापासून क्रिकेट हा खेळ खेळत आलेलो आहे क्रिकेटा या खेळामध्ये अकरा प्लेयर असतात तसेच माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर क्रिकेट हा आमच्या गावागावामध्ये एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये जसं जिजामाता ग्राउंड हा ग्राउंड आहे या ग्राउंडवर आम्ही लहानपणी खेळायला जायचो ग्राउंडवर तसेच आमच्या गल्लीतले सर्व मुलं राह्यचे खेळायला जायचं म्हटलं तर सर्व बॅट बाॅल वगैरे सर्व सोबत वगैरे जसं त्यांचा अनुभव सांगायचं म्हटलं तर क्रिकेट कसा क्रिकेट या खेळामुळे कसं शरीरही त ता तंदुरुस्त वगैरे राहतं आणि खेळा खेळायचं म्हटलं तर माणसाचं त्यात मन रमून जातं दुसऱ्या गोष्टीचा जसं माणसाला विचार वगैरे येत नाही की असा हा क्रिकेट हा खेळ हा सर्वत सर्व मुलांनी जसं खेळला पाहिजे हा खेळ असं माझं म्हणणं आहे